हॅलो हॉटेल आदित्य का हां मला ना एक ऑर्डर बुक करायची होती पंधरा जुलैला माझ्याकडे एक पार्टी आहे आणि त्याच्यासाठी मला ऑर्डर करायची आहे मी सांगू शकते का आपण कोण बोलत आहे हां हां प्रकाश ओके प्रकाश मी तुम्हाला मला पंधरा जुलैला संध्याकाळी सात वाजता बरोबर सात वाजता हं वीस लोकांसाठी व्हेजिटेबल्स सूप याची मी तुम्हाला ऑर्डर देते तर ते तुम्ही आणून देऊ शकाल का हो मी राहायला इकडे भूगावला आहे तर भुगावमध्ये तुम्ही आणून द्याल का तुमची सर्विस आहे का हो मागच्या वेळेस तुम्ही आणून दिलं होतं हो बरोबर तुम्ही मला त्याबरोबर पण ते त्यावेळेला काय झालं माहिती आहे का ते तुम्ही जे दिलं होतं ना त्याचं पॅकिंग प्रॉपर नव्हतं व्यवस्थित पॅकिंग केलेलं नव्हतं त्यामुळे त्यातली ते भाजी सगळी लिक झाली होती मी त्याचा फोटो पण तुम्हाला काढून पाठवला होता हो हो तुम्हाला आठवतं आहे ना हो हो बरोबर आहे प असं यावेळेला होऊ देऊ नका कारण मी ऑर्डर दिली ती सूपची व्हेजिटेबल सूप वीस माणसांसाठी पाठवायचं आहे एकतर ते पातळ असेल शिवाय ते गरम पण असणार आहे त्यामुळे पॉलिथिन बॅग किंवा तुमचे ते फॉईल फॉईल बॅग हे कुठलेही वापरू नका प्रॉपर कंटेनरमध्ये मला ते तुम्ही द्या हो आणि वीस माणसाना पुरेल अशी व्यवस्थित क्वांटिटी द्या कारण एक तर ते गरम असणार आहे हो पेमेंट तर करणारच हो पेमेंट तुमचं काही कुठे जाणार नाही आहे एक वाटलं तर तुम्हाला त्या तुमच्या पॅकिंगचे चार्जेस तुम्ही लावू शकता पण ते कुठेही न सांडता कारण इथे लोकांच्यासमोर ते काढल्यानंतर ते इतकं वाईट दिसायला नको ते काय होतं तेव्हा मी काढलं आणि माझ्याबरोबर जे गेस्ट होते तिच्या साडीवर ते सांडलं किती वाईट दिसलं पण तुमची ना फूड क्वालिटी चांगली आहे म्हणून मी तुमच्याकडे पुन्हा पुन्हा ही ऑर्डर देते आहे फूड क्वालिटी खूप छान आहे पॅकिंगचं मात्र जे मी बघा अहो तुम्ही पॅकिंगसाठी हे करा ना चार्जेस लावा ना पण नीट द्या हो तिथे कॉम्प्रमाइज नाही होऊ शकत तुम्ही करत असाल पण आम्हाला नाही ना करता येणार तसं बरं ठीक आहे पण बरोबर सात वाजता पाठवा आणि कंटेनरमध्ये पाठवा कंटेनर नसेल तर मी तुमची ऑर्डर घेणार नाही आणि पेमेंट कसं करायचं आहे हो ऑनलाईन पेमेंट आहे मग कधी द्यायचं आहे आज करायचं का उद्या हो नाही ठीक आहे पण ते बाकीचं मला पेमेंट वगैरे ते मूड आपले व्यवस्थित आहे पण इथून पुढे मला ते असं चालणारच नाही की तुम्ही असं केलेलं छान वाटतं हो तुमचे पदार्थ चांगले असतात पण केवळ पॅकिंग नाही म्हणून ते रिजेक्ट करायचं पण त्याला पण प्रेझेंटेशनला पण महत्व असतं किनई आम्हीसुद्धा गृहिणीचं आहोत हो होममेकरच आहोत घरातलं बघतो व्यवस्थितच देतो आम्ही असं जर तुम्हाला ताटलीला लागलेलं डिश खराब झालेली असं दिलं तर तुम्हाला आवडेल का खायला मग तसंच आहे हो मी जास्त बोलते आहे पण तुम्ही नीट प्रॉपरली द्या हीच माझी रिक्वेस्ट समजा तुम्हाला पण तुम्ही वेळच्या वेळी मला ते आणून द्या हां प्लीज ओके थँक यू